शेतकरी शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी पाटिंबा मिळणे कारण गरजेच आहे शेतकरी ह्या जगाचा पोषिंदा तो जर नसला जर आपण शेतीच केली नाही तर मग आपण खाणार काय आपण सगळ्या गो स सगळ्या गोष्टी या शेतकऱ्यावर ते अवलंबून आहेत आपण जे शेतकरी जे पिकवतो जे उगवतो त्यामुळेच आपलं जग खा खाऊ पिऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्याला पाठिंबा करणे हे सर्वात महत्त्वाचे वाटते मला